हां बोला अच्छा कोण अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे हां सांगितलं होतं कॉल करायला तुम्हाला हां मी नवीन घर शिफ्टिंग केलं आहे ना तर मला नळ वगैरे चेंज करायचे होते सगळं पुर्ण त्यामुळे कॉल करायला सांगितलेला तुम्हाला विलेपार्ल्यामध्ये ॲड्रेस हनुमान रोड विलेपार्ले ईस्ट कॉलेजच्या बाजूलाच माझी बिल्डिंग आहे तिथेच आहे नाही आहे ते पूर्ण आहे पण मला ते आवडले नाही म्हणून मला चेंज करायचे आहेत हो हो चालेल सगळं फिटिंग वगैरे करायचं आहे आणि किती रेट असेल म्हणजे एकाचा तरी तुम्ही सांगू शकता

ओके चालेल मग तुम्ही एखादा म्हणजे तुमच्या हाताखाली जे असेल किंवा तुम्ही असतील तर येऊ शकता का एकदा बघून जा म्हणजे तुमचं बजेट वगैरे आम्हाला ठरवता येईल ना कसं आहे काय आहे आणि तुम्ही म्हणजे काय म्हणजे कसले कसले नळ वगैरे ठेवता म्हणजे सर्व असतात की नॉर्मल असतात ओके ओके चालेल ओके सॅम्पल घेऊन येऊ शकता ना तुम्ही अच्छा ठीक आहे मग रेट वगैरे कळलं असतं तर बरं झालं असतं ना म्हणजे अंदाजासाठी तुम्ही आम्ही लावू शकतो रेट तर सांगू शकता ना ओके ओके गॅरंटी वगैरे असेल ना ओके चालेल चालेल ठीक आहे मी सा म्हणजे बोलते तुमच्याशी सांगते तुम्हाला आणि रेट वगैरे पण चालेल तुम्ही ज्या दिवशी येणार आहे ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी मला पहिलं कॉल करा मग या हां कधी येणार तुम्ही एक्झॅक्टली अच्छा किती वाजता ओके ओके चालेल चालेल ठीक आहे चालेल मग तुम्ही मला साडे अकरापर्यंत कॉल करू शकता ओके चालेल चालेल ठीक आहे या मग ओके ठीक आहे ठीक आहे चालेल